हॅलो होय बोला की माझं नाव सुजल यादव होय मी फुटबॉल कोच आहे फुटबॉल आणि क्रिकेट कोच आहे मी आपण आपल्या छत्रपती शाहू स्टेडियमवर घेतो आहे ट्रेनिंग मी मला सलग दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हां होय होय आहे की ट्रेनिंग आपली सकाळी पाच वाजता चालू होते पाच ते सहा वाजता चालू होते ते आठ ते नऊपर्यंत असतो आहे

चालतं आहे की येऊ शकत आहे तुमचे आधार कार्ड घेऊन या म्हणजे तुम्ही उद्यापासून ट्रेनिंग चालू करू शकत आहे आपली मंथली पंधराशे रुपये महिना असणार त्यात तुम्हाला सगळे आम्ही इक्विपमेंट देणार क्रिकेटची फुटबॉलचे फुटबॉलसाठी तुम्हाला फक्त तुमचे शूज टॉकिंग सपोर्टर घालून यायला लागणार आणि आम्ही तुम्हाला इथून पुढे पुढं कोल्हापूर टीममध्ये पण सिलेक्ट करू शकतो तर तुमचं खेळणं चांगलं असेल ते बघूया की सर तुमच्या ह्याच्यावर गेमवर आहे तुमच्या गेमवर आहे मग बघूया पुढे अजून काय सहा वाजता सकाळी हो नऊ आणि संध्याकाळी चार ते सहा तेच की संध्याकाळी चार ते सहा हो आम्ही काय की क्रिक फुटबॉल की शॉर्ट प्रोव्हाइड करणार बाकी सगळं तुम्हाला घेऊन यायला पाहिजे आपल्या कोल्हापूर पोस्ट ऑफिस आमच्या इथे क्रिकेट फुटबॉल टेनिस भरपूर स्पोर्ट्स आहेत फुटबॉलसाठी तीन कोच आहेत क्रिकेटचे पाच कोच आहेत क्रिकेट पुढच्या महिन्यापासून चालू होईल हो हो क्रिकेटची फी पाच हजार रुपये आहे पाच हजार काय बोलला सर तीन महिन्याचा असणार आणि आपले समरमध्ये पण असते समरमध्ये जे ट्रेनिंग असते ते कोर्स असते त्याची फी फक्त पंधराशे रुपये आहे ते तुमचे आधार कार्ड आणि एक फॉम असतो आहे तो भरायचा आपलं छत्रपती शाहू स्टेडियम चालतं आहे या चालतं आहे या